हॅलो जी एस टी हेल्पलाईनवर फोन लागला आहे का बरं ठीक आहे मी साक्षी पाटील बोलते माझी साई केटरिंग म्हणून केटरिंग आहे तर मी तुमच्याकडे जी एस टी कार्डसाठी ॲप्लाय केलं होतं तर ते कार्ड ब झालं आहे की त्याची प्रोसेस नाही का तर मग लवकरात लवकर मला तेवढं जी एस टी कार्ड काढून द्या कारण की ऑडीट वगैरे लवकरात लवकर करा कारण आमच्या सिटीमध्ये एफ एस एस ए आयची ऑडीट होणार आहे तर मग उगाच कॅटरिंगवर फाईन बसायला नको किंवा त्यांनी जर बंद वगैरे केली तर मग त्याची जबाबदारी तुम्ही तुम्ही घ्याल का उगाच माझी कॅटरिंग लॉसमध्येही जाऊ शकते त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर करा मी सर्व प्रकारचे डॉक्युमेंटही दिले आहे तुम्हाला तरी अजून काही डॉक्युमेंट जर लागले तर तुम्ही मला तसंही कळवा अजून पैशांची गरज असेल तरीही तुम्ही कळवा कारण मला लवकरात लवकर ते करू जी एस टी कार्ड पाहिजे मला त्याची खूप गरज आहे आत्ता तर लवकरात लवकर करा ही माझी विनंती आहे तुम्हाला जितकं लवकर करता येईल तितकं लवकर करा आणि तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा आणि मला तसं कळवा आणि जर अजून काही कागदपत्रांचीही जर गरज असेल तरीही कळवा आणि मी तर सगळे बिलही टाईम टू टाईम भरले गवर्मेंटचे जे टॅक्सेस आहे ते पण टाईमवर भरले तरीही जर मला जी एस टी कार्ड भेटत नसेल तर मग असं नाही करायला पाहिजे तुम्ही कारण की मी जर कधी टॅक्सेस बिल वगैरे भरले नसते तर मग ठीक होतं पण मी जर सगळं वेळेवर भरून देखील तुम्ही मला जर जी एस टी कार्ड काढून देत नसाल तर मग हे चांगलं नाही आहे जर माझं काही चुकलं असेल तर तसंही तुम्ही मला कळवू शकता मी त्याच्यात नक्की सुधार करेल आणि पुढच्या वेळेस असं काही होणार नाही याचीही मी खात्री घेईल जर माझं काही चुकलं असेल तर पण मग मला आत्ता गरज आहे माझी जी एस टी कार्ड लवकरात लवकर काढून द्या जर तुमच्या तुम्ही जर लवकरात लवकर काढून देणार असेल तर तसं मला कळवा आणि जर काही गरज वाटलीच तर मी उद्या ऑफिसलाही येऊन भेट देईल तुमच्या हो तसं वाटलं तर मी येऊन जाईल ऑफिसला काही प्रॉब्लेम नाही आणि बघा जर तुम्ही न तुम तुम्ही जर नसेलच करून देणार मला तर तसंही मला कळवा कारण की मला दुसरा ऑफिसमध्ये जाऊन मग माझ्या पुढच्या प्रोसेससाठी ॲप्लाय करायला कारण की मला जी एस टी कार्ड काढणं हे खूप गरजेचं आहे कारण की मी तुम्हाला सांगितलंच क एफ एस एस ए आयचे ऑडिट होणार आहे त्यामुळे मला त्याची खूप गरज आहे उगाच माझं लॉसमध्ये जाईल कॅटरिंग आणि मला फाईनही लागू शकतो आणि त्याची जबाबदारी तुम्हीही नाही घेणार हे मला माहीत आहे आणि जर तुम्ही जर त्याची जबबाबदारी घेत असाल तर मला काहीच हरकत नाही पण तरीही माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर मला ते जी एस टी कार्ड काढून द्या ही माझी विनंती आहे आणि मला तसं लवकरात लवकर कळवा की तुम्ही माला जी एस टी कार्ड काढून देणार आहेत की नाही ही माझी विनंती आहे की कृपया मला जी एस टी कार्ड काढून द्या